हां बोल बोला ना हां बोला ना हो मॅम आहे बोला ना हां आपल्याकडे खूप आपल्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत मॅम त्यामध्ये आपल्यालाकडे मलई पेडा आहे खव्याचा पेडा आहे कंदी पेडा आहे खूप सारे ऑप्शन आहेत तुम्हाला कोणत्या पद्धतीचे हवे आहे ओके मॅम आपण ना डिलेवरी झोमॅटो थ्रू स्वि स्विगी थ्रू करतो आणि जर तुम्हाला अर्जंटमध्ये पाहिजे असेल तर झेप्टो थ्रू सुद्धा आपण डिलेवरी करतो कॅश ऑन डिलेवरी दोन्ही पण आहे आपल्याकडं कॅश ऑन डिलेवरी पण आहे आणि तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता जसं तुम्हाला कन्विनियंट आहे तसं तुम्ही करू शकता डिलेवरी येण्यासाठी मॅम अर्धा पाऊण तास लागतो कारण अवेलेबल आहे तितका माल जितका मला फ्रेश आहे तितकाच आपण कस्टमरला प्रोवाइड करतो जर तुम्ही आत्ता ऑर्डर दिली तर मग लवकर भेटेल हां मॅम डिलेवर्हरी चार्जेस पेमेंटमध्येच इन्क्लूड असतात ते पर पर किलोमीटर टेन रुपीज पर व्हरायटीमदे आपल्याकडे खव्याचे पेडे आहेत मलाई पेडे आहे पर कंदी पेडे आहेत आनि इतकं स्वीटमध्ये अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर दुसरे पण स्वीट्स आपल्याकडे आहेत हा फ्रेश असणार आहेत हो फ्रेश असणार आहेत मिळून जाईल मिळून जाईल मॅम आत्ता फ्रेश माल अवेलेबल आहे तो तुम्हाला मिळेल हां ठीक आहे मॅम हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे तर मी त्याच्यावर डिटेल्स पाठवून देईल हां ठीक आहे

झोमॅटो थ्रूसुद्धा करू जसं तुम्ही ऑर्डर द्याल तसं जर ठीक आहे चालतंय आणि काय हवं आहे मॅम पेडे सोडून इतर आपल्याकडे रसमलाई आहे दुसरं रसगुल्ला आहे आणि काय भरपूर आहे ठीक आहे थँक्यू मॅम